ठाणे जिल्ह्यातील लोकांना दररोज म्हणजे आव्हानांना आणि समस्यांना सा सामोरे जावंच लागतं जसं आता आता ठाणे जिल्ह्यातील म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रातील म्हटलं तर अर्धी पॉप लोकसंख्या ही जास्तत जास्त काम करत असते आणि ट्रेनने प्रवास करत असते ट्रेनने प्रवास करताना काय होतं की ट्रेनने प्रवास केल्यामुळे लोकांना खूप सारे आजार होतात कारण की त्या ट्रेनमधे किती लोकं ही कुठून कुठून येत असतात त्यांना कोणकोणता आजार असतो हे स कोण कोणालाच माहीत नसतं तर ते सोबत प्रवास करत असतात आणि सोबत प्रवास करत असल्यामुळे काय होतं की कोणाला कोणता आजार आहे ते सम समजत नाही आणि त्याची लागण दुसऱ्यांना होऊन जाते आणि आरोग्यावर लक्ष आरोग्यावर जास्त लक्ष न दिल्यामुळे इकडच्या लोकांना जास्त आजार होऊ शकतो आणि आजार होतो पण कारण की इकडं कसं आरोग्यावर लक्ष का नसतं कारण की इथे जास्त हेल्थकेअरवर जास्त लक्ष दिलं जात नाही हेल्थकेअरवर लक्ष दिलं नाही तर लोकांना त्याचा प्रॉब्लेम होतो आणि ती आपली सिस्टम चालवेल सिस्टमला हे समजत नाही हेच मी बोलू इच्छितो